हो पुढील पिढीला इतिहास शिकवणं मला महत्त्वाचं वाटते कारण इतिहास इतिहास म्हटलं तर आपण त्यामध्ये म्हणू शकतो घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास किंवा भूतकाळामध्ये ज्या घटना घडल्या त्याची सविस्तर माहिती आपल्याला इतिहासामध्ये मिळत असते मग आता इतिहास मुलांना शिकवायचं म्हटलं किंवा इतिहासाबद्दल गोष्टी सांगायचं म्हटलं जर आता समजा आपल्याला शिवाजी महाराजाची गोष्ट मुलांना सांगायची आहे किंवा शिवाजी महाराज कोण होते त्यांच्या आईवडिलांचे नाव काय होते त्यांच्या पुत्राचे नाव काय होते त्याचप्रमाणे त्यांनी स्वराज्य कसे स्थापन केले हे हिंदवी स्वराज्य कसे स्थापन झाले मग याविषयी जर आपल्या मुलं आपल्याला मुलांना माहिती द्यायची असेल तर आपण आता वर्तमानच मध्ये जगत आहोत मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहिले तर आपल्याला भूतकाळामध्ये जावं लागेल आपल्याला माहिती आहे पण माहिती कशाचा आधारे आपल्याजवळ आहे भूतकाळात जी घटना घडून गेली त्याची माहिती आपल्याला मुलांना द्यायची आहे मग भूतकाळातील घटना जी घडली आहे त्याची माहिती आपल्याला मुलाला द्यायची आहे किंवा मुलांना द्यायची आहे तर मग आपण काय करावं लागेल आपल्याला त्यावेळेस जे शिवाजी महाराजाविषयीचे बुक्स अवेलेबल आहे किंवा त्यांचे जे स ग्रंथ वगैरे जे आहेत ते आपण मुलांना ते त्या त्यातून आपण मुलांना माहिती सांगू शकतो किंवा आपल्याला जे ज्ञान आहे शिवाजी महाराजाविषयी किंवा जी माहिती आहे ती आपण मुलांना सांगू शकतो पण ही माहिती देखील सांगायसाठी आपल्याला काय करावं लागेल पहिले आपल्याला स्वतःला शिवाजी महाराजाविषयी माहिती मिळवा लागेल त्यानंतर आपण ते मुलांना सांगू शकू ना मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल भूतकाळात ज्या घटना घडून गेल्या म्हणजे शिवाजी महाराज कोण होते क कसे होते वगैरे जे आहे ते आपल्याला पहिले त्यांचं सविस्तर पूर्ण माहिती आपल्याला वाचावं लागेल मग म्हणजे काय झालं तर भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांचा आढावा आपल्याला घ्यावं लागेल व अशाच प्रकारे कोणतीही गोष्ट इतिहासातली जर आपल्याला आता भूतकाळाचा संबंध आपण असं म असं देखील म्हणून शकतो की भूतकाळाचा संबंध हा भविष्याशी देखील असतो कारण भूतकाळाच्या आधारे आपण भविष्याची आखणी देखील करू शकतो बघ आता शिवाजी महाराज काय आणखी बाकी पण तुम्हाला जर एखादी घटना घडून गेलेली आहे तर त्याविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला भूतकाळात जावेच लागते कारण त्याशिवाय तुमच्याजवळ पर्याय नसतो आणि इतिहास म्हटलं तर ते आलंच म्हणजे आपण इतिहासची व्याख्याच ती करतो की भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांचा आढावा म्हणजे इतिहास म्हणू शकतो त्याचप्रमाणे आता शिवाजी महाराज झाले तसेच आपल्याला इतरही काही माहिती हवी असेल जसं आता इतिहासाबद्दल बऱ्याचशा गोष्टी आहे शिवाजी महाराजांच्या आहे औरंगजेब झाला त्याच्यानंतर संभाजी महाराज झाले बरेचसे आहेत त्यानंतर युद्ध आहेत शीतयुद्ध आहे पहिले महायुद्ध आहे दुसरे महायुद्ध आहे मग याविषयी जरी माहिती पाहिजे असेल तर आपल्याला इतिहासाचा अभ्यास करावेच लागेल आणि त्याचबरोबर जर आपण मुलांना इतिहासाबद्दल काही सांगितलेच नाही काही शिकवलेच नाही तर त्यांना कसं कळेल त्यांना माहिती कशी होईल म्हणजे मग शिवाजी महाराज कोण होते वगैरे हे त्यांना कसं कळेल त्यासाठी सर्वात प्रथम पहिले आपल्याला सगळी माहिती असायला पाहिजे त्याचबरोबर मुलांना ती द्यावी लागेल तरच त्यांना ती माहिती होईल कारण आजकाल काय झालेलं इंग्लिश इंग्लिश मिडियमचा आलेला आहे तर इंग्लिश मिडियममुळे बरेचसे विद्यार्थी असे आहे की त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत नाही आहेत मग त्यांना त्यांना मराठी असून देखील स्वतः मराठी असतात पण तरी त्यांना एवढी माहिती राहत नाही की शिवाजी महाराजांची माहिती जर विचारली आपण तर त्यांना एवढी काही माहिती राहत नाही कारण इंग्लिश मिडियमचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे त्यांना माहिती राहत नाही मग अशांना काय करावं लागेल आपल्याला तर अशा मुलांनाच काय तर इतरही मुलांना आपला जो इतिहास आहे तो घडून गेला त्या इतिहासाविषयी आपल्याला माहिती देणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे आपली संस् संस्कृती किवी किंवा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी देखील आपल्याला इतिहास ह्याचे महत्त्व टिकून ठेन्या ठेवण्यासाठी देखील आपल्याला मुलांना इतिहास समजून सांगणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे इतिहासाबद्दल ज्या कोणत्या गोष्टी आजपर्यंत घडल्या की त्या मुलांना माहीत असणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटते त्याची माहिती आपण निश्चितच मुलांना द्यायला हवी कारण इतिहासाच्याच आधारावर हा भविष्यकाळ आधारलेला असतो जसं आता मी युद्ध म्हटलं त्याचप्रमाणे अशा अनेक घटना आहे क त्या इतिहासामध्ये घडून गेलेल्या आहे तर त्या सगळ्या घटना किंवा त्याची माहिती आणि तसंच आपला जो वारसा आहे तो वारसा जपण्यासाठी आणि तसेच भविष्यामध्ये मुलांना सर्व गोष्टी माहीत असाव्या या हेतूने आपण मुलांना इतिहासाबद्दल गोष्टी सांगायला हव्यात असं मला वाटते